तुम्ही एक्स वाय झेड ऑर्गनायझेशनमधून बोलत आहे ना मी फॅकल्टी मेंबर बोलत आहे आणि मला तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आलं आहे वेरीफिकेशनसाठी

अच्छा मला सांगा तुमची ऑर्गनायझेशन सध्या कोणत्या स्टेजवरती आहे डीस्ट्रीक्ट लेवलवरती स्टेट लेवलवरती नॅशनल ग्लोबल लेवलवरती आहे ठीक आहे ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या काय काय काम होतात सध्या ठीक आहे कोणचं तरी

हां तुम्ही स्कूलसाठी कोणतं डिपार्टमेंट आहे का तुमच्याकडे स्कूल किंवा मुलांच्या स्टुडंटसाठी अच्छा तर तुमची ती ऑर्गनायझेशन आहे हे जे क्लासेस राहते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट देता की याचे काही चार्जेस घेता त्यांच्याकडून देता अच्छा अच्छा आणि तुमचे रेकॉर्ड्स मेंटेन आहे का तुमच्याकडे मागच्या तीन वर्षाचे ठीक आहे सध्या फायनान्शियल इअर कोणतं चालू आहे बावीस तेवीस ठीक आहे मला अठरा एकोणीस आणि याच्यानंतरचे सगळे फायनान्शियल स्टेटमेंट हे सगळे रेडी आहेत का तुमच्याकडे सध्या ठीक आहे कारण वेरीफिकेशनसाठी आमची एक टीम येणार तुमच्याकडे तेव्हा ती काय इन्फोर्मेशन विचारणार नंतर तुमचा डाटा बेस पण चेक करणार

तुमच्या टोटल ऑर्गनायझेशनमध्ये किती माणसं काम करत आहे अच्छा हंड्रेड प्लस आणि प्रत्येक स्टेटमध्ये आहे का ते नाही पण मला इथे पण वेरीफाय करत आहे ना अच्छा अच्छा ठीक आहे हं ओके ओके